मी फोटोग्रापी दोन हजार साली चालू केलेली आहे आणि त्यामुळे मला त्यावेळेस माझं वय अंदाजे पंचवीस वर्षाचा मी होतो त्या वयात मी फोटोग्रापी चालू केलेली आहे आणि त्यावेळेस मी सर्वात पहिले छायाचित्र नॅचरल फोटोग्रापी केलेली आहे आणि म्हणजे नॅचरल काढलेला आहे फोटो त्या तिथून मी सुरुवात केलेली आहे अशा प्रकारे मी त्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी छायाचित्र काढायला सुरुवात केली आणि हळूहळू मग मी ग्राहकांचे फोटो स्टुडियो फोटो आणि लग्नाचे फोटो असे मी जसंजसं वय वाढत गेलं तसतसं मी कामाची सु रूपरेषा माझी बदलत गेली आणि मी असे छायाचित्र काढत गेलो